ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये मुख्य उत्पादन जसं कापूस हा सर्वात मोठ्या प्रमाणात पिकत आहे कारण की यवतमाळला दुसरं नाव म्हणजे कॉटन सिटी म्हणून दिलेलं आहे थोडं कापसाचं प्रमाणही भरपूर मोठं आहे त्याच्या मागोमागच सोयाबीन पिकवल्या जाते तर हे सर्वात मोठं जास्तीत जास्त पीक आहे त्याच्यानं नंतर प पशुधन पण म्हणजे दुधाचा व्यवसाय पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे पण जिल्ह्यामधे केला जातो तर हे असे एक भरपूर काहीे उत्पादने आहेत जे आमचे मुख्य मानल्या जाते